सो आधीच्या काळात म्हणजे आपल्या भारतात खूप लोकांनी राजकीय सत्ता केलेल म्हणजे पोर्टूगेलनी ब्रिटिश लोकांनी इंग्रज लोकांनी मुघल लोकांनी पण जी आपली मराठी भाषा आहे ती कुठेच म्हणजे दिसून येत नाही सगळीकडे आता जास्तीत जास्त आपली महाराष्ट्र आहे म्हणजे महाराष्ट्रात जास्त मराठी बोलली पाहिजे पण मराठी दिसून येत नाही जे जेव्हापण लोकं काही मराठीमध्ये बोल मतलब बो बोलतात तर तिकडे ते लोकं हिंदी किंवा कुठचे कुठचेही वेगळे शब्द इंग्लिश शब्द ते लोकं म्हणजे असतातच असतात आणि आधी कसं पोर्टूगेल म्हणजे पण राज करायचे ब्रितीश लोकं इंग्रजी लोकं ते आपली मराठी भाषा न हे करता त्यांची जी भाषा आहे ते ते लोकं शिकवायचे कारण की ते लोकं जे काही बोलतील ते आपल्याला आपण त्यांन म्हणजे त्येंना आपल्याला समजावं आणि आपण ते करावं त्यांचं ते तसं हे होता हेतू होता म्हणून त्या लोकांनी जास्त मराठी भाषा हे न करता जी मुघल भाषा आहे जी ब्रितीश भाषा आहे जी पोर्टूगीज भाषा आहे ती त्यांनी आपल्यावर जास्त शिकण्याचं हे केलं तर मग जी आ आणि आतासुद्धा जे म्हणजे शाळेत मुलं असतात त्यांना मराठी भाषा एक सब्जेक्ट असतो पण मराठी श न शिकता ते लोकं जास्त इंग्लिश कारणकी इंग्लिश मीडियम स्कूल आहे तर आपण मराठीच मराठी कशाला शिकायली शिकायला पाहिजे इंग्लिशश शिकायला पाहिजे असं जसं पण आता खूप जे ब बघ् बघायला गेलो तर जी पण मराठी माणसं आहेत त्यांनासुद्धा खूप कमी प्रमाणात मराठी येते आणि ते लोकं खूप हिंदी शब्द किवा दुसरे काही जी लँग्वेज असते ती खूप ते लोकं यूज करतात सो हे नाही झालं पाहिजे आणि असं खूप दिसून येतं आहे सो मला असं वाटतं की हा जो आपल्या संस्कृतीवर आणि इतिहासावर हा परिणाम झालेला आहे